तसे वैयक्तिक स्वरूपाचे कोणतेही फोटोग्राफीचे प्रदर्शन मी केलेले नाही आहे पण ग्रुप एक्झिबिशनमध्ये मी माझ्या काही छायाचित्रं मी पाठवलेली आहेत अनुभव पण खूप सुंदर आणि चांगला होता